मोबाईलमुळे हा खराच तरुण पिढी ही वाया गेलेली आहे त्यापैकी दोन कारणे म्हणजे एक म्हणजे फिजिकल गेम ही पिढी विसरून गेलेली आहे आणि दुसरं म्हणजे खेळ म्हणजे माहितीच नाही मुलांना उठलं की मोबाईल आणि झोपताना पण मोबाईल ही गोष्ट म्हणजे झालीच जे एक पार तर जेवायला नसलं तर चालेल मात्र मोबाईल बघण्यासाठी हवाच असतो आणि ही गोष्ट म्हणजे मोबाईलचे दुष्परिणाम आहेत तरुण पिढीमधला हे खेळाचा खेळ दिवसेंदिवस विलुप्त चाललेले आहे तरूण पिढीला माहिती नाही आपण फिजिकल गेम कोणते खेळावं हे पण माहीत नाही आम्ही ज्या पिढीमध्ये होतो त्या तेव्हा आम्ही खूप असे खेळ खेळायचो आमचे तेव्हा मोबाईल नव्हते मात्र मजा खूप होती धन्यवाद